हॅलो हॅलो हां हां हां छान छान छान छान हो काय करणार काय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 इंडियन फूड चालत नाही का त्यांना हां पिज्जे वगैरे आणि नॉनव्हेज वगैरे हां हां चिकन सॅन्डविच वगैरे हां हां हां तेच ते त्यानाच गोड वाटत असेल त्यानाच पचत असेल आपल्याला काही ते आपल्याला झेपणारं नाही ते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

मागे ती काहीतरी हेच अमेरिकन लोक आले होते हां नक्की नात्यातले तर त्यांना काहीतरी दिवाळीच्या दिवसात तू करंजी काहीतरी दिली होतीस वाटतं तर तो तुझा भाच्चा हसला होता आत्या इज गिव्हन मी किरंजी असं म्हणालं म्हणाला होता त्यांना ते अपरिचित आणि रुक्ष कोरडा गोड पदार्थ वाटणार हां हां हां हां हां वरण भात वगैरे आम्हाला आम्हाला भारतीयांना काय वरण भात चपाती भाजी चालते

हां हां हां हां हां काय करता काय हां हां हां हां हां हां नाही नाही त्यांना ते अमेरिकनच कपडे पाहिजेत अमेरिकेनच फूड पाहिजे हां हां हां बरं आहे बरं आहे बरं आहे अमेरिकनच राहा म्हणावं काय हां हां हां हां बरं आहे बरं आहे सगळं अमेरिकन फूड्स बरं आहे बरं आहे चालू द्या नवीन पिढी आहे नवीन पिढी आहे बरं आहे बरं आहे ते एक बरं आहे हां हो हो हो पण माझ्यासारखा माणूस काय ते ते अन्न खाऊन राहू शकणार नाही मला आपलं साधं लागतं

बटाटेवड्यावर फार प्रेम दिसतं आहे तुमचं बरं बरं बरं खा

हा हा हा हा वा वा वा छान छान छान छान छान मग केव्हा येता आहेत हे अमेरिकन नागरिक नागरिक

मग इथले काहीतरी ते अमेरिकन फूड पो पुरवणाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करून ठेवा आधी हां हां बरं बरं बरं ठीक ठीक आहे ठीक आहे बाय बाय अच्छा ठीक